बोधगया सरनाथला गेलो तसे केळझरवरूनच गाड्या होत्या काही नागपूरचे लोक आले होते काही वर्धेचे आले होते आणि मग सगळ्या गाड्या एकसाथच सुटल्या साडेपाच वाजता सुटल्यानंतर स्टाफ कुठंच नाही दिला एकदम बोधगया सरनाथला पोहोचलो रात्रीचे साडे अकरा वाजता साडे अकराच्या नंतर मग रात्री मुक्काम केला मुक्काम केल्यानंतर एक विहारामध्ये गेलो गया गया गाव आय गया गावामध्ये गेलो त्याच्यानंतर विहार फिरून आलो फिरल्यानंतर मग अकरा बारा वाजता जेवणं झाले जेवणाच्या नंतर मग ट्रॅव्हल्स सुरू झाल्या सुरू झाल्यानंतर समोर गेलो समोर गेल्यानंतर इथे नालंदा आणखी काय भरपूर गाव आहे पण ते काही विचारा ना समोर मला येत नाही फिरत असल्यामुळे कारण गाड्या दिवसभर चालत राहत होत्या मग एका हॉटेलमध्ये आम्ही जेवण करायला बसलो सगळे एकशे ऐंशी लोक होतो एकशे ऐंशी लोकांनंतर मग जेवण झाले सगळ्या तयाऱ्या झाल्या गेलो मग गेल्यानंतर मग आणखी समोर गेलो समोर गेल्यानंतर नेपाळला नेपाळवरून गोरख गोरखपूर गोरखपूरवरून नेपाळ नेपाळवरून काठमांडू काठमांडू भरपूर पाहण्यालायक आहे तिकडे नेपाळला पाहण्यालायक आहे गोरखपूर नो नेपाळ आणि काठमांडू तर भरपूरच पाहण्यालायक आहे मग तिथं एक दिवस मुक्काम केला रात्रीच्या वेळेस आठ वाजले होते आठ साडेआठ झाले होते तिथं जेवण केलं जेवण केल्यानंतर मग रात्र मुक्काम झाली थंडी भरपूर होती काही मग फिरायला गेलो फिरायले गेल्यानंतर काही घेणं स्वेटरं हे ते सगळं फिरून आलो पाहून आलो त्याच्यानंतर मग बशेस नऊ वाजता चालू झाल्या येण्यासाठी वापस वापस येण्यासाठी मग आमची ईच्छा होती तिकडे लखनऊ इकडे तिकडे जायचं पण नाही म्हणत होते बनतेजी लोक त्याच्यानंतर मग वापस आलो वापसमध्ये नेपाळला पोहोचलो नेपाळवरून मग नेपाळवरून मग इकडे समोर आलो समोर आल्यानंतर जबलपूर जबलपूर मार्ग लागला जबलपूरला एक दिवस मुक्काम नाही केला सकाळी सहा वाजता पोहोचलो सहा वाजता पोहोचल्यानंतर पुन्हा जेवणाचा व्यवस्था झाली तिथे साडे अकरा बारा वाजतले फिरलो त्याच्यानंतर फिरून झाल्यानंतर बालाघाट बालाघाटवरून फिरून झाल्यानंतर मग आम्ही ट्रॅवल्समध्ये बसलो ट्रॅवल्स बसल्यानंतर मग नागपूरला आलो